माझ्या गावामध्ये दोन सरकारी दवाखाने आहे त्या सरकारी दवाखान्यामध्ये भरपूर सुखसोयी आहे आ कोविडसारखी महामारी आल्या आल्यानंतर तिथे पेशंट राहू शकते पेशंटची चांगली सोय होऊ शकते आणि ते पूर्ण इलाज सुद्धा होऊ शकते जर खूपच अशी मोठी बिमारी जर असली तर ते बाहेर पाठवून तिकडे त्यांची सोय केली जाते आणि त्या बिमारीचा इलाज त्या सर सरकारी दवाखान्यातून आधी आणि नंतर ते प्रायवेटमध्ये पाठवले जाते